हॅलो टाटा मोटर्स हां मला गुढीपाडव्यासाठी एक गाडी घ्यायची आहे तर तुमच्याकडे काही ऑफर्स वगैरे आहेत का आणि गुढीपाडव्याला भेटतील का

मला नेक्सॉनमध्ये टाॅप मॉडलबद्दल माहिती हवी आहे नको नको नेक्सॉनमध्येच सांगा तुम्ही हां चालेल माझं दहापर्यंत आहे बजेट आठ लाख ओके ठीक आहे ओके हां

साधारणत फिचर्स काय आहेत म्हणजे असं एखाद्या टॉपमध्ये सांगू शकता

ओके मला सी एन जी चालेल आणि मॅन्युअलमध्येच हवे पण ह्या चारही आहेत त्या गुढीपाडव्यासाठी आहेत का अवेलेबल मला फाईव सीटर हवी आहे हां ठीक आहे हां हां इ एम आयवरच हवं आहे मला इ एम आय हां हां ठीक आहे मग जर अवेलेबल असतील तर मग मी उद्या किंवा संध्याकाळी शोरूमला येऊन जाते आणि मग पुढं आपण डिस्कस करू चालेल हां उद्या किंवा संध्याकाळी आज संध्याकाळी आणि उद्या म्हणजेच दोन दिवस मला टाईम आहे तर संध्याकाळी सहाचं चालेल का भेटेल का मला अपॉईंटमेंट ठीक आहे चालेल हां मग तुम्ही मोकल म्हणून हे करू बुक करून ठेवा मग मी संध्याकाळी येते मग आपण डिस्कस चालेल ठीक आहे हां चालेल थँक्यू हां थँक्यू